मला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल तुम्ही तुमच्याबद्दल काय सांगू शकाल माझं नाव अपर्णा क्षीरसागर मी प्रॉपर पुण्यातली आहे तर मला माझ्याबद्दल असं सांगायला आवडेल की साधारण वयाच्या सोळाव्या वर्षी जेव्हा इंदिरा गांधीने आणीबाणी लागू केली तर तेव्हा मी फक्त सोळा वर्षाची होते आणि तेव्हा मी त्या लढ्यात भाग घेतला आणि तेव्हा मी दोन महिने मला शिक्षा झाली होती मी एक सत्याग्रही म्हणून तिथे गेले होते आणि तेव्हा मला जी शिक्षा झाली ती दोन महिने होती तर हा सर्व काळ माझ्यासाठी खूप वेगळा आणि खूप वेगवेगळ्या अनुभूती देणारा ठरला कारण खूप मोठ्या नेत्या मला तिथे भेटल्या जसं की जसवंतीबेन मेहता किंवा अहिल्या रांगणेकर प्रमिला दंडवते ह्या सगळ्या मला तिथे भेटल्या आणि त्यांच्या वेगवेगळ्या भाषणांमुळे प्रेरित होऊन आज मी खूप वेगळ्या विषयावर वेगळ्या ठिकाणी काम करते आणि ही सगळी प्रेरणा मला माझ्या वडिलांमुळे मिळाली कारण माझे वडीलसुद्धा तेव्हा जेलमध्ये होते आणि ते जवळजवळ अडीच महिने तिथे होते तर आमच्या घरातलं वातावरणही तसंच होतं त्याच्यामुळे ही सगळी प्रेरणा मला माझ्या वडलांमुळे मिळाली त्याच्यामुळे मी कायम त्याच्या ऋणात असेन असं मला वाटत आहे आणि तेव्हाचा जो अनुभव तेव्हाचे जे सगळे अनुभव आहेत ते सगळे मी लिहून पण ठेवलेले आहेत त्याचं छोटंसं पुस्तक करायचं आमच्या डोक्यात आहे तर हा सगळा जो अनुभव आहे ना तो शेअर करायला मला तुमच्याबरोबर खूप आवडेल असं मला वाटतं त्याचप्रमाणे सध्या मी एका एन जी ओत काम करते की जी लहान मुलांसाठी काम करते तर लहान मुलं म्हणजे वस्तीतली लहान मुलं त्याच्यामुळे मी पहिली ते दहावीच्या पुण्यातल्या कर्वेनगर भागातली जी एक झोपडवस्ती आहे तिथे काम करते आमच्या संस्थेचं नाव आहे पालकनीतीचं खेळघर तर ह्या माध्यमातूनही मी बऱ्याप्रकारे समाजसेवा करू शकते असं मला वाटतं आणि तो जो आनंद आहे तो मला भयंकर आवडतो आणि या मुलांसोबत काम करताना जे वेगवेगळे अनुभव येतात म्हणजे फक्त मुलांबरोबरचे नव्हे तर त्यांच्या पालकांबरोबरचे त्यांच्या अख्ख्या वस्तीतले जे प्रॉब्लेम्स असतात तेसुद्धा आम्ही बघत असतो आणि त्याच्यातून अनेक मार्ग आम्हाला काढावे लागतात तर ह्या मुलांबरोबर आम्ही फक्त भाषा गणित आणि जीवनकौशल्य या विषयांवरच काम करतो कारण ही सगळी मुलं आहेत तर ती बांधकाम मजुरांची मुलं आहेत आणि त्यामुळे असं होतं की या ही मुलं सगळी दुसऱ्या प्रांतातून आलेली आहेत म्हणजे अनेक भाषा तिथे बोलल्या जातात काही लमाणी आहेत वडारी आहेत कानडी आहेत तेलगू आहेत तर ह्या मुलांची भाषा घरची भाषा वेगळी आहे आणि ते शाळेत मात्र पुण्यात असल्यामुळे पुण्यातल्या मराठी मीडियमच्या शाळेत जातात त्याच्यामुळे इथे त्यांना मराठी बोलायलाच लागतं किंवा मराठीतून अभ्यास करायला लागतो आणि मग ह्या मुलांसाठी आम्ही मराठी भाषा हा मुख्य विषय घेतो अगदी बारीक म्हणजे पहिल्या लेव्हलपासूनसुद्धा आम्हाला काम करावं लागतं की जिथे अ हा उच्चारसुद्धा त्यांना माहीत नसतो मग ह्यासाठी या मुलांबरोबर आम्ही खूप वेगवेगळे साहित्य वापरून काम करत असतो तर मला वाटतं की हा जो माझा सगळा प्रवास आहे तो मला वयाच्या सोळाव्या वर्षी मला जो अनुभव मिळाला त्याच्यातून पुढे गेलेला आहे आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की हे सगळं खूप छान पद्धतीनं चालू आहे हा अनुभव तुमच्या शेअर करताना मला फार आनंद झाला आहे आज